अशोक फूटवेअर शॉपमधून बोलत आहे का ॲक्चुअली मला जूते वगैरे घ्यायचे होते माझ्या भावाचं लग्न आहे आता तर तुमच्याकडे प्रत्येक प्रकारचे शूज वगैरे आहेत का म्हणजे हिल्स बहिणीसाठी आणि कुठल्या कुठल्या ब्रँडचे आहेत म्हणजे पॅरागॉन बाटा वगैरेचे आहेत मला मला हिल्स वगैरे असे पाहिजे माझ्या बहिणीसाठी एक फ्लॅट चप्पल पाहिजे पप्पांसाठी फॉर्मल्स पाहिजे आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी नॉर्मल जे आहेत त्यांच्यासाठी तसे शूज पाहिजे आणि तिकडच्या लोकांना गिफ्ट पण करायचे आहेत तर त्या हिशोबाने मला सगळे शूज हवेत बरं कारण मागच्या वेळेस काय झालं होतं मी आले होते आणि मी तुमच्याकडून शूज घेऊन गेले होते आणि काही दिवसांनी वापर वापरून मग ते खराब झाले म्हणजे त्यांचे ते खडे निघाले ते हिल्स ते ते खालचं निघालं मी म्हणलं मी येणार होते पण मन म्हणलं तुम्ही घेणार की नाही घेणार म्हणून मी नाही आले हो का कारण तो खूप महाग घेतला होता मी हजार रुपयाचा काहीतरी घेतलं होतं मी आणि ते असं निघालं मग आत्ता काही झालं तर मग तसं मी येणार आणि रेट्स काय आहेत या शूज वगेरेचे नाही नाही खूप जास्तच आहे काहीतरी कमी करा म्हणजे एवढे शूज घेणार मी चप्पल घेणार तर काहीतरी कमी

आता नेक्स्ट मंथमध्येच आहे आपल्या तर तुम्ही ओपन कधी असता म्हणजे तुमचा टायमिंग काय आहे शॉपचा सकाळी नऊ ते रात्रीपर्यंत का बरं ठीक आहे बरं बरं आणि तो जो शूज जो हिल माझा खराब झाला तर तो घेऊन येऊ का मी चालेल का

बरं ठीक आहे चालेल मी मग तसं तुम्हाला कॉल करते यायच्या अगोदर ठीक आहे चालेल मग बर मी फोन करते मग तुम्हाला ठीक आहे ओके ओके थँक्यू सो मच थँक्यू